भारतात क्रीडा हा क्षेत्र असे आहे ज्यामध्ये आजकाल म्हणजे खूप जास्त लोक जास्त चालले आहेत त्यामुळे म्हणजे जात तर आहेत पण लोक भ्रष्टाचारी पण त्यामध्ये जास्त करू लागले आहेत त्यासाठी भारत सरकारने एक म्हणजे स्पोर्ट्स बोर्ड तयार केलेले आहे ज्यामध्ये जे भ्रष्टाचार करतात त्यांच्याविरुद्ध कम्प्लेंट्स घेतल्या जातात आणि जे काही त्यांचे निवारण आहे ते तिथे सॉल्व केले जातात